ऑस्ट्रेलिया इंग्लंड इंडिया अफघानिस्तान युरोप दक्षिण अफ्रिका वेस्ट इंडिज नेदरलँड ऑस्ट्रेलिया इंग्लंड यु अमेरिका पोर्तुगॉल स्वीडन आंध्र प्रदेश उत्तराखंड कागल यू के ऑस्टेलिया पणजी गोवा सिडको वॉशिंग्टन न्यूयॉर्क